मी दिवसातून जवळपास दोन वेळेस टी व्ही पा टी व्हीमध्ये बातम्या ऐकतो तर त्याचप्रमाणे गरीब प्रजावानी लोकमत हेपण पेप हेपण पेपर राहतात त्याप्रमाणे क्र्री क्रीडापण बऱ्याच बऱ्याच वेळेस पाहतो तसेच व्यवसाय टीव् टी व्हीवर व्यवसायाबद्दलण बरेच बऱ्या बऱ्याच बातम्या येतात ज जसे की कोणते धान्य आहे ते कडधान्य किंवा कोन कोणतीही वस्तू कोन्या कोण्या ठिकाणी जर खराब मिळाली असेल तर त्याचे ताबडतोब त्यांनी त्यांनी त्याचा प्रचार करून ते ती एखाद्या शहरामध्ये जर काही घटना घडल्या असतील स सध्या जवळपास गेलेवर्षी पंढरपूरमध्ये किंवा इकडं इकडं हिंगोली वाशिममध्ये बगर हा प्रकार बगर हा मिसळ मिसळीचा प्रकार होता तो ताबडतोब त्यांनी कुठून आणली बगर काय नाही तसा शोध घेऊन ताबडतोब त्या त्या दुकानातला सर्व माल जप्त केला त्याचप्रमाणे शिक्षण शिक्षण हे हे शिक्षणाकडेपण लक्ष ठेवावं लागते कारण का आमचे नातू हे ते यांना यांना शिक्षण कशा प्रकारचे द्यायचे किंवा क कुठं कोणता प्रकार कसं शिकवतात काय नाही त्याप्रमाणे खेळामध्येपण मुलांना काय शिकवायचे आहे किंवा आता आमच्या लहान पोरांना कोण्या खेळामध्ये पाठवायचे काय नाही कारण काय त्यांचा वेळ जावा फक्त शाळाही चार ते पाच ते सहा घंटेच असते त्याच्यात मुले इकडे तिकडं लक्ष देऊ नयेत म्हणून त्यांना क्रीडा हा प्रकार क्र क्रीडा हा प्रकार कोणत्या प्रक प्रकारे चांगला असतो हे दाक दा दाखविणे दाक दाक दाखवावा वाटते त्याचप्रमाणे क्र क्रिकेटचा हा प्रकारपण बात बातम्यामध्ये क्रिकेटबद्दलपण बऱ्या ब बऱ्याच प्रम बरेच मॅच दाखवतात त्याच्यानंतर लहान मुले क्रिकेट पाहण्यामध्ये जास्त ब बातम्यामध्ये जास्त दंग असतात